भारतीय चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर मला मराठी चित्रपट खूप आवडतात आणि संगीताबद्दल बोलायचं झालं तर मला शास्त्रीय संगीत आनि नाट्य संगीत फार आवडते सिनेमे हे प्रकारामध्ये मराठी सिनेमामध्ये मुंबई पुणे मुंबई हा चित्रपट अतिशय पाहण्याजोगा आहे मी दरवेळीस तो आवर्जून बघतो प्रत्येक विवि वेळी जेव्हा टी व्हीवर या चित्रपटाची न्यूज येते किंवा चित्रपट लागणार असतो तेव्हा मी आवर्जून हा चित्रपट पाहण्यासाठी घरी थांबतो याच्यामध्ये जी भूमिका साकारली होती ती मुक्ता बर्वे आणि स्वप्नील जोशी हे माझे सगळ्यात आवडते कलाकार आहेत आणि कदाचित यामुळेच हा चित्रपट पण माझा आवडता चित्रपट आहे या चित्रपटातील स्टोरी त्याच्यामध्ये असणारे संगीत गीत त्याच्याच व्यतिरिक्त या याच्या या चित्रपटातील जे डायलॉग्ज आहेत हे खूप मनाला भावतात अ अतिशय जवळची अस्त् परि म्हणजे आपण म्हणू शकतो की अतिशय जवळच्या लोकांचा जसा आपल्याला अनुभव येतो तर हेच अनुभव या चित्रपटातून त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मी जेव्हा जेव्हा माझ्या मित्रांना च्यासोबत असतो आणि कोणता सिनेमा आपल्याला आवडतो या विषयावर आपल्याला बोलायचं असतं तेव्हा सगळ्यांना आवर्जून सांगतो की तुम्ही मुंबई पुणे मुंबई हा चित्रपट जरूर बघा मध्यंतरी मुंबई पुणे मुंबई हा चित्रपटाच्या चांगल्या यशानंतर त्यांनी त्याचा भाग दोन आणि भाग तीन हा पण चालू केला ज्याच्यामध्ये कलाकार दोघंही होते आणि सगळ्यात छान गोष्ट होती म्हणजे की ही स्टोरी त्यांनी पुढे तशीच रंगवत नेत त्याच्यामधील जो इंटरेस्ट होता हा अजून वाढवलेला आहे तुम्ही बघित बघू शकता की या चित्रपटामध्ये पहिल्या याच्याम पहिल्या चित्रपटात त्यांनी फक्त दाखवलं होतं की त्या दोघांचं लग्न कसं जमणार आहे तर सेकेंड जो त्याचा पार्ट आहे त्या पार्टमध्ये तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे त्यांनी लग्न केलेलं आहे म्हणजे किती ॲडजेस्टमेंट करावी लागतात आणि आताची सध्या स्थिती मुलामुलींची लग्नाआधीची आणि नंतरची कशी असते ही त्या चित्रपटातून त्यांनी दर्शवून दिलेलं आहे तिसऱ्या सिक्वेन्समध्ये आता त्यांना होणारी मुलं आणि त्यांचा असणारा विचार हा त्यांनी थोडं किंवा त्यावेळची जी स्थिती असेल तर ती त्यांनी दाखवण्याचा उत्तम प्रयत्न केलेला आहे आणि कदाचित आता त्यांचा पुढचा चौथा पार्ट सुद्धा लवकरच निघेल अशी मी अपेक्षा करतो जर आला तर नक्कीच मी माझ्या जे स्पेशल कनेक्शन आहेत कलेक्शन आहे तर त्यामध्ये मी त्याचा समावेश करेन याच्या व्यतिरिक्त मला सुबोध भावे हे हा एक व्यक्ती कलाकार म्हणून खूप भावतो त्याच्यामध्ये असणारं जे टॅलेंट आहे हे खूप आवडतं मालिकांच्या विषयी म्हणायला गेलं तर ज्या मालिका आपल्याला हसवतात जसं की पूर्वी फू बाई फू होती किंवा आत्ता कॉमेडीची जत्रा सर्कस या ज्या मूवीज आहेत या ज्या आपल्या टी व्हीवरच्या मालिका आहेत या मी आवर्जून पाहतो याच्यामध्ये आवडता कलाकार जर म्हणायला गेलं तर ओंकार भोजने हा माझा अतिशय आवडता कलाकार आहे त्याचे नाटकादरम्यानचे हावभाव त्याचे वेगवेगळ्या प्रकारे त्याचे असणारे कौशल्य तो त्याच्या अभिनयातून दाखवत असतो आणि म्हणूनच कदाचित तो मला खूप आवडतो